माझी मातृभाषा मराठी आहे पण कसं आता मराठी भाषा येते तसंही मला बोलता पण नाही का त्याचं व्याकरण अलंकार हे तर नाही समजत आता आधीपासूनच नाही समजत लहानपणीपासून फक्त मराठी बोलता येते पण ते समजत नाही आणि काय म्हणते बा असं बाहेर गावातले बाहेर देशातले लोकं आमच्या गावातले लोकं असे बाहेरगावाची भाषा बोलून घेते पण बाहेरगावाच्या लोकांना आमची भाषा नाही समजत जसं की आता म्हणजे माझी मम्मी बोलते की अति तिथं माती असं बाहेर गावातल्या लोकांना सांगितलं अति तिथं माती तर ते विचारच करत बसते की हे काय बोलले काय बोलले त्यांना काय कळतच नाही की काय बोलले बा म्हणून असे खूप जणं आहेत ज्यांना मराठी नाही येत हिंदी हिंदी भाषा खूप इझी आहे इंग्लिश बी खूप इझी आहे पण मॅ मराठी ती नाही समजत कोणाला असे खूप जणं आहेत की त्यांना मराठी नाही येत म्हणजे वाचता येते पण समजत नाही असेच असे भरपूर जणं आहे की इंग्लिशमध्ये फास्ट आहे हिंदीमध्ये बी फास्ट आहे पण मराठी भाषा नाही बोलता येत त्यांना